मी माझं एम एचं शिक्षण पार पाडत आहे एम एचं शिक्षण पार पाडत असताना मी माझ्या लेखनावर सुद्धा भर देत आहे एखादी घटना सार्वजनिक पटलावर घडली तर ती घटना माझ्या लिखाणाचं माध्यम राहते एखाद्या घटनेवर चिंतन मनन करून माझ्या उरी आलेली अस्वस्थता मी त्या लेखनातून मांडत असतो अशा पद्धतीच्या अनेक घटना सार्वजनिक पटलावर घडतात त्यावेळेला त्या प्रत्यक्षात वास्तव त्याचं मांडणं मी माझी जबाबदारी समजून मी कायम लिखाण करत असतो एखादी चिंताजनक परिस्थिती सार्वजनिक पटलात घडत असेल तर ते माझ्या लिखाणाचं साधन राहते आणि त्या लिखाणातून मी इथल्या समाजमनाला मार्गदर्शन करण्याचा माझ्या मग पद्धतीने छोटासा प्रयत्न करत राहतो कधी कधी आनंदाचं वातावरण असतं समुद्राच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या समुद्रासंग वावरताना मला काही ओळी सुचतात त्या मी लिहित राहतो अशा पद्धतीने अनेक प्रसंग प्रसंगानुरूप मला लिहायला तो प्रसंग प्रवृत्त करतो